शेअर बाजार हा सध्या झटपट मनी व जास्त पैसे मिळवायचा मार्ग झालेला आहे अजून बऱ्याच कंपन्या आपले भांडवल वाढवण्यासाठी लोकांचा पैसा आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी लोकांना शेअर विकतात व त्यातून भांडवल वाढवतात त्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या अॅप्स तयार करतात आणि असे अॅप्स तयार करून लोकांपर्यंत आपली जाहिरात करतात लोकांनासुद्धा आपला जास्तीत जास्त पैसा कमी मेहनत करून मिळावा असं वाटत असतं म्हणून ते कंपनीचे शेअर विकत घेतात परंतु कधीकधी कंपनीच्या जो फायदा आहे किंवा नफातोटा जो आहे त्यामध्ये कधीकधी चढउतार होतात आणि मग जर तोटा झाला तर ते कंपनी शेअर बाजारामध्ये त्यांना व्हॅल्यू त्यांची सुद्धा कमी होते आणि मग आर्थिक नुकसान होतं खरंच पाहिलं तसं पाहिलं तर ती एक जोखीमच आहे पण आजकाल माणसाना फास्ट मनी या नादामध्ये शेअर मार्केटमध्ये जास्त पैसा टाकण्याचा प्रयत्न करतात शेअर बाजार हा चढउतार जरी असला तरी आजच्या ह्या युगामध्ये शेअर बाजारातून जास्त पैसे मिळतात असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून बरेच लोक भारतामध्ये तर ह्यामध्ये जास्तीत जास्त लोकं आपला पैसा गुंतवतात आणि मग त्यातून आपला फायदा कसा होईल यासाठी वेगवेगळ्या कंपनीतूच्या ज्या जाहिरात असतात वेगवेगळे जे मार्केटमध्ये ज्या कंपन्या असतात त्या कंपनीचे शेअर विकत घेतात